गुड आफ्टरनून मी स्वतः तरी काही कला किंवा हस्तकला वापरून काही गोष्टी बनवल्या होत्या पण ते कोणाला गिफ्ट देऊ नाही शकलो कारण की गिफ्ट देण्यालायक कोणी आहेच नाही माझ्या आयुष्यात तर मी काही वस्तू बनवल्या होत्या त्या म्हणजे की मी टीचिंग एड्स बनवले होते अर्थात शैक्षणिक साधन मी बी एड् करत असताना काही वर्गांमध्ये शै शिकण्यासाठी साधनांचा वापर केल्या जातात त्यालाच टीचिंग्ज एड्स किंवा शैक्षणिक साधन असे म्हणतात त्या साधनांद्वारे इतरांना समजण्यास अर्थात विद्यार्थ्यांना समजण्यास अत्यंत सोयीस्कर वाटते कारण की विद्यार्थ्यांना दृश्य श्राव्य इतर साधनांसोबतच काही चित्रे किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनातील साधने दाखवल्यास त्यांना अत्यंत शिकण्यास किंवा समजण्यास सोयीस्कर जातं तर मी मी स्वतः हाताने बनवून काही तक्ते किंवा काही वस्तू त्या टी शैक्षणिक साधनांमध्ये बनवलेल्या आहेत व मला मिळालेले काही हाताने बनवलेले ग्रेटिंग कार्ड किंवा पत्र मिळून म्हणू शकतो तेसुद्धा अतिशय सुंदर मला मिळालेले आहे छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी आपले कला कौशल्य इत्यादीचा वापर करून त्यांनी मला भेटवस्तू म्हणून शिक्षकांना भेटवस्तू म्हणून काही पत्रं लिहिलेली आहेत ते चिमुकले आपले मनातील भावना अगदी स्वतःच्या कसलेही घाण अक्षर असणे म्हणजे अक्षर वेडेवाकडे असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आ अतिशय प्रेमभावना असल्यामुळे ते ग्रेटिंग कार्ड किंवा पत्र अतिशय सुंदर वाटतं हाताने बनवलेली जी जी गोष्ट असते ती अत्यंत सुखकारक असं आनंददायक वाटतं त्यामधला आनंद घेण्यास एक वेगळीच मजा असते त्या मुलांचे अक्षर भलेही वाकडेतिकडे असू देत पण त्यांच्यातली भावना समजून जाणे ही महत्त्वाची असते म्हणून ते हाताने बनवणेली जे पत्र वगैरे असते ते खूप आवडतात त्यातील आनंदा ची बातमी वगैरे तेन खूप आवडतात तसेच हाताने तयार केल्यामुळे त्यांच्यामध्ये कला काही कला विकसित होते पहिल्यांदा काही चुका होतील परंतु नंतर तेच तेच करत असताना ते व्यवस्थित होऊन जातं म्हणतात ना प्रॅक्टिस मेक परफेक्ट तर तशाच प्रमाणे विद्यार्थी पहिल्यांदा पत्र लिहिताना काही चुका होतील कारण की हाताने करायचे तर माणसाकडूनच चुका होतात तर ती चुका सुधारून ते नंतर पण तयार करतील ते सुंदर होईल ते अशी अपेक्षा ठेवून मला हाताने बनवलेली वस्तू अत्यंत आवडते अत्यंत त्यामध्ये अनेक कला शिकण्यास मिळते जसे की पेपर कटिंग किंवा हँडरायटिंग किंवा चिकटवायचे काम वगैरे ते अत्यंत सोयीस्कर कला शिकण्यास भेटते त्यासाठी हाताने बनवलेल्या वस्तू मला खूप आवडतात धन्यवाद